आमच्या परिवारात साधारणपणे तीन ते चार वर्षापूर्वी सर्वच जणं गोड पदार्थ खायचे आणि मलासुद्धा खरं सांगायचं तर गोड खायला आवडायचं परंतु गोड खाल्ल्यामुळं आपल्या शरीरात जास्त प्रमाणात कॅलरीज तयार होते आणि त्या कॅलरीज आपण उपयोगात आणल्या नाही म्हणजे जसं सायकल चालवायची आहे सहा किलोमीटर किंवा सहा किलोमीटर पायी फास्ट चालायचं आहे जेणेकरून गोड खाल्ल्यामुळे तयार झालेली अतिरिक्त शर्करा ही युटीलाइज होईल पूर्वीला आम्ही फार क्वचित गोड पदार्थ व्हायचे दिवाळी दसरा किंवा पाहुणे आले तरच आता आम्ही दररोजच गोड पदार्थ खातो मुलगा पाच झाला त्याचे पेढे आहेत कोणाच्या घरी गेलं त्यांनी गोड केलेलं आहे पदार्थ त्यामुळे शरीरामध्ये ही साखर साठवल्या जाऊन राहिली त्याचे परिणाम शुगर आणि बी पी वाढण्यामध्ये होत आहेत अतिरिक्त साखर शरीरात उपयोगात न आल्यामुळे त्याचा परिणाम किडनीमध्ये सुद्धा होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर किडनी फेल होणं त्याच्यानंतर कॅलेस्ट्रॉल वाढणं हा सुद्धा त्याचा परिणाम असतो त्यामुळं अगदी साखर नाही खाल्ली तरी तुमचं काही फरक पडत नाही अशा प्रकारचं मत माझं आहे आणि आमच्या घरचेची सुद्धा आता आम्ही गोड खाणं अजिबात बंद केलेलं आहे